मी ओला कॅब बुक केलेली आहे तर तु तुम्हाला अंदाजे किती वेळ लागतील अॅक्च्युअली आम्हाला म्हणजे या या वेळेपर्यंत पोहोचायचं होतं ह्या ह्या ठिकाणी तर तुम्हाला किती वेळ लागेल तरी मिनिमम एक अर्धा तास लागेल का ओके बरं चालेल पण रस्त्याच्या आमच्या इथून एक रस्ता गेलेला आहे तो सध्या त्याचं बांधकाम चालू आहे तर तुम्हाला एक दुसऱ्या नवीन मार्गानी यावं लागेल तर चा त्यासाठी तुम्हाला एक अंदाजे तुम्हाला किती वेळ लागतील मला मिनिमम अर्धा तास ते ओके म्हणजे अर्धा तासपेक्षा अजून पाच मिनिटं एक्स्ट्रा म्हणजे पा पस्तीस मिनिटं लागतील ओके आणि तिथून जो मा मार्ग गेलेला आहे तो जरा खडदूड आहे त्यामुळे तुम्ही दुसरा मार्गानी यावं लागेल तर तुम्ही वेळात वेळेत पोहोचायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे